नमस्कार मी ईश्वरी मी फारपूर्वी एक पुस्तक वाचलं होतं आणि त्या पुस्तकाने खरंच मला विचार करायला लावला होता ते पुस्तक म्हणजे तोत्तोचान तोतोचान हे पुस्तक एका जॅपनीज मुलीवर आहे तिच्या पूर्ण आयुष्यावर आहे की तिनी तिचं बालपण कसं होतं तिची फॅमिली कशी होती आणि मग तिचं स्कूलिंग बेसिकली तिच्या शाळेमधल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ती कसं शाळेत जाऊन छोट्या छोट्या गोष्टीत आनंद बघायची आणि किती मिनिमल गोष्टींमध्ये ती हॅपीनेस घ्यायची आयुष्यातल्या इवन तिचा एक पेट होता कुत्रं एक तिचं पेट होतं त्याच्यावरबद्दल पण ती किती कनेक्टेड होती त्या ॲनिमलशी हे पण त्या पुस्तकात दाखवलं आहे आणि खूप म्हणजे तिचं एकदम फॅमिली एकदम बेसिक एक अर्निंग असलेली फॅमिली त्याच्यामध्ये ती किती छान जगते शाळेमध्ये त्यांचं बेसिकली असं दाखवलं होतं की श वर्गात बरेच बऱ्याच प्रकारचे मुलं असतात त्यातले काही गरीब घरातून येतात काही स्पेशली एबल्ड एक तिचा फ्रेंड असतो तो कसा वेगळा आहे प्रत्येक मुलांपेक्षा किंवा तो काय डिफिकल्टीज फेस करतो त्याच्यामध्ये भलेही सगळ्यांनी त्याला झिडकारून लावलं तरी ती त्याच्याशी कशी फ्रेंडशिप करते ती त्याच्या स्पेशली एबलनेसमध्ये त्याला कशी हेल्प करते किंवा ती त्याच्याकडनं काय शिकते ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर मांडल्या आहेत आणि ते खेळताना बागडताना ती म्हणजे समोर ती कशी आपापल्या विश्वात रमलेली असते बऱ्याचदा हे पण त्यांनी सांगितलं आहे समोर शिक्षक शिकवत असतात आणि खिडकीत एखादा पक्षी येतो चिमणी येते किंवा खिडकीतून दिसणारे ढग खिडकीतून दिसणारं झाड पावसाच्या दिवसात पडणारे पावसाचे थेंब मातीचा येणारा सुगंध ह्या छोट्या छोट्या गोष्टीत ती इतका आनंद घेत असते आणि ती कशी या सगळ्या गोष्टी तिच्या लाईफमध्ये रिलेट करते कशी ती ह्या छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन स्वतःला घडवते स्वतःची एक आयडेंटिटी बनवते हे या पुस्तकात खूप सुंदर दिलेलं आहे की एखाद्याने कसं जगावं कसं आपण स्वतःला तयार करत जावं हे या पुस्तकात दिलेलं आहे आणि आता ती जा जपानची खूप मोठी आर्जे आहे तर ते पुस्तक खूप सुंदर होतं आणि पुढचा प्रश्न असा की तुम्ही कोणत्याही पुस्तक वाचन क्लबमध्ये सामील झाला आहात का तर हो मला कविता वाचायला आवडतात कविता अभिवाचन मी करते तर त्यामुळे पुण्यात एक समरसता म्हणून एक ग्रुप आहे त्यांच्यासोबत मी असोसिएटेड आहे थँक यू